मला माहीत असलेले काही छोटे व्यवसाय आहेत जसे की पाणीपुरीची एखादा पाणीपुरीचा एखादा ठेला लावणे किंवा चहाची टपरी टाकणे त्याच्यानंतर एखादा पानचा स्टॉल लावणे किंवा भाजीपाला विकायला बसणे त्याच्यानंतर फ्रूट्स वगैरेचा स्टॉल लावणे अशा प्रकारचे काही छोटे व्यवसाय आहेत तर फ्रुट्सचा जर आपण जर स्टॉल लावला तर त्यामध्ये आपण वेगवेगळ्या गोष्टी करू शकतो अशा बऱ्याच रोचक गोष्टी आपण करू शकतो